मला माझी मराठी संस्कृती फार आवडते त्याच्यामध्ये जे महिलांचं साडी नेसणे काष्टा साडी नेसणे शृंगार करणे नथ घालणे हे जी काही आहे त्यांची साजशृंगार करण्याची पद्धत आहे मोल बोलण्याची जी काही पद्धत आहे ती मला फार आवडते परंतु पहिलाचं माझं गाव आणि आत्ताचं माझं गाव जर मी पाहिलं पहिला जे लोक मीच पाहिली आणि आत्ताची लोक जर मी पाहिली तर याच्यामध्ये आता जमीन अस्मानाचा फरक आहे पहिलाचे लोक जे होती खरंच संस्कृती जपणारी होती अत्ताचे जर लोक आपण पाहिले तर कुठे तरी ते संस्कृती जी आहे ती लोप पावत चालली असं वाटतं आपल्यापेक्षा जास्त आता आपण जर मोबाईल पाहिला किंवा बातम्या वाचल्या तर असं बघायला मिळतं की आपल्या भारताबाहेर आपली संस्कृती जास्त जतन केली जाते आपण वेस्टर्न पद्धत अवलंबायला लावलो आहे आणि भारताच्या बाहेर जे लोक आहेत ते आपली भारतीय संस्कृती जास्त जतन करत आहेत असं आपल्याला दिसून येतं परंतु खरंच असं मला वाटतं की प्रत्येकाने आपापला राज्यांचा म्हणजे वेगवेगळ्या राज्यांची जी संस्कृती आहे ती ते त्यांनी आपापली जपली पाहिजे तो त्यांचा जो काही वारसा आहे संस्कृतीचा तो त्याने जपला पाहिजे आणि आपला जर आपण इतिहास पाहिला तर तो राजा महाराजांचा इतिहास आहे आणि तो त्यांचा जो इतिहास आहे तो आपण असाच पुढे चालवला पाहिजे आपल्या मुलाबाळांना त्यांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आपल्याला स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळालं हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि हा जो वारसा आहे तो आपण असाच जतन केला पाहिजे